गॅस एजन्सीमधनं बोलत आहात अच्छा मी अंकित गावंडे बोलत होतो मी तुमचा भारत गॅस सिलेंडर यूज करतो पण आता ते मला थोडं प्रॉब्लेम येत आहे त्यामध्ये त्यामुळे ते मला रद्द करायचं होतं हां सर प्रॉब्लेम म्हणजे असं आहे त्यामध्ये की जेव्हा जेव्हा गॅस सिलेंडरचं हे संपल्यानंतर जेव्हा आपण नंबर लावतो ना संपल्यानंतर तर त्यामध्ये ना डिलिव्हरी फास्ट होत नाही एकतर गावामध्ये येत नाही सिलेंडर त्यानंतर आमच्या गावाला तुम्ही बुकिंगचं दिलं आहे ऑलरेडी बुकिंग सेंटर आहे तिथे गेल्यानंतर पण ते एक्स्ट्रा चार्जेस लावतात अकराशे रुपयाचा सिलेंडर अकराशे पन्नास घेतात किंवा आणखी इकडले असेल तर तिकडे आलो घ्यायला आलो एजन्सीमध्ये तिकडे पण शंभर रुपये ज्या एक्स्ट्रा जातात आणि त्या कंपॅरिजनमध्ये जर बघितलेलं ना ते एच पीचे सिलेंडर अव्हेलेबल होतात आणि ते होम डिलेवरी आहे त्यामुळे त्याचे आणि रेट पण कमी आहे आठशे रुपये आहे आणि त्वरित बुकिंग होतात आणि आपलं आपलं जे इंडिया गॅस तर इंडियन गॅस तर आपलं भारत गॅस तर त्यामध्ये ना प्रॉब्लेम असं आहे की तेच रेगुलर बुकिंगचा प्रॉब्लेम येतो कंटिन्यू बुकिंगनंतर डिलिव्हरी फास्ट होत नाही त्यामुळे खूप घरचे प्रॉब्लेमसुद्धा वाढतात आणि प्रॉब्लेम वाढल्यामुळे कसं फालतू एकतर दुसरं सिलेंडर उपलब्ध करून द्या बोलले तुम्ही तुम्ही बोलले की एक्स्ट्रा आणखी त्यासाठी प्रोसिजर आहे डॉक्युमेंट्स वगैरे करा आणि तेच नाही तर आणखी आणखी आपलं पैशांचा पण प्रॉब्लेम आपलं असं म्हणायचं होतं की चार दिवस आधी जरी बुकिंग केलं आपण की त्यानंतर तरी आलं पाहिजे कमीत कमी किंवा तुम्ही अशी सेवा द्यायला पाहिजे की एक दिवस आधी जरी बुक केला तरी ते त्यानंतर यायला पाहिजे पण ते मी आणखी दोन तीन महिन्यापासनं बघत होतो तर ते काय येत नाही आहे आणखी त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे मला हे आपलं जे आहे तर ते मला रद्द करायचं आहे माझा संदर्भ क्रमांक आहे शून्य एक शून्य दोन पाच दोन चार तीन दोन एक असा आहे त्यामुळे माझा आरक्षण जे दिले आहे तुम्ही मला ते माझं तुम्ही कॅन्सल करा रिक्वेस्ट करतो कारण त्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम झाले आहे मला आणि आणि त्यामुळे ते कॅन्सल केल्यानंतर कसं माझ्या नावावर जे आहे ते कॅन्सल होऊन जाणार आणि जे दुसरं आहे दुसऱ्यालाही त्याला म थोडी मदत मिळेल आणि ते कमी पैशात पण होऊन जाणार त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो ते माझं जे आहे ते तुम्ही थोडं कॅन्सल जर लवकरात लवकर केली प्रोसिजर तर ते बरं पडेल नाहीतर कसं आणखी आणखी मी तुम्ही म्हणणार की आणखी वेट करा दोन महिन्यानंतर आम्ही डिलिव्हरी फास्ट करतो पण आधी पण माझं बोलणं झालं आहे असं पण ते पण बोलले की आता पुढल्या वेळेस नाही होणार पण नेहमी नेहमी तोच प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला ते आपलं जे हे आहे ते रद्द करायचं आहे आणि मला प्लीज रिक्वेस्ट करू तुम्हाला की ते रद्द करून द्या तेवढं आणि नंतर नंतर मग जे काही डॉक्युमेंट्स वगैरे लागेल तुम्हाला ते सर्व व्हेरिफिकेशन करून देतो आणि तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ते कॅन्सल करून द्या आणि नंतर मग जे पुढलं सिलेंडर घ्यायचं आहे ते पण बरं पडेल घ्यायला नंतर आता घेतला तर प्रॉब्लेम आहे तुम्हाला रिक्वेस्ट करते कॅन्सल करून द्या मी माझा जो संदर्भ क्रमांक आहे तो तुम्हाला दिलेला आहे आणि चे तेवढा कॅन्सल करून द्या